ॲक्च्युली जेव्हा मी लाईन प्रोडक्शनचं काम करतो त्यावेळी एखादी टीम ज्यावेळी माझ्याकडे येते त्यांची रिक्वायरमेंट्स असतात की आम्हाला एखादं घर पाहिजे जुनं घर पाहिजे एखादा वाडा पाहिजे किंवा त्या एका एखादं जंगल पाहिजे तर त्यांना मी तशी लोकेशन्स दाखवतो जशी आपल्या कोकणामध्ये खूप चांगली चांगली लोकेशन्स आहेत मग तिथं मी त्यांना दाखवतो आता ती लोकेशन्स दाखवताना काही जणांना आवडतात काही जणांना नाही आवडत त्यांना जोपर्यंत ती सिलेक्ट करायची असतात तोपर्यंत त्यांना मी दाखवतो की बाबा एखादं हे लोकेशन खूप छान आहे मग ती वेगवेगळ्या गावात असतात आता इथून सपोज आपण कुडाळमध्ये आहोत तर इथून वीस किलोमीटरवरती आहे मग आता इथून जवळ पडणारं ठिकाण कुठचं आहे तर सपोज मुणगी आहे तर मुणगीच्या जवळपास त्यांचं राहण्याचं ठिकाण सुद्धा बघावं लागतं कारण रोज आपण वीस किलोमीटर अप डाऊन करू शकत नाही मग त्यानुसार तिथे लॉजिंग वगैरे कुठे ॲवेलेबल आहेत ते सुद्धा बघावं लागतात मग त्यांची टीमचा क्रु किती येतो आहे म्हणजे किती मेंबर्स येणार आहेत त्यांचे त्याच्या वेळेस तो सगळीकडे त्यांचा राहण्याची सोय करावी लागते त्यात राहण्याबरोबर इतर लॉ जेवणाचं असं आता जेवण कुठे आणि किती रेटने मिळतं कारण प्रत्येकाची वेज नॉन वेज हे सुद्धा वरायटी बघावी लागते मग त्यानुसार त्यांची जेवणाची सोय करावी लागते आता कॅटरर्स आपल्याकडे खूप आहेत पण प्रत्येकाचा रेट बघावा लागतो फिश असतात मच्छी मटन चिकन ह्या सगळ्या गोष्टी त्यात आल्या त्या आपल्याकडे कोकणात आल्यानंतर मच्छी ही प्रिफर्ड केलीच जाते सगळ्यांना ते लागतंच मग त्यातमध्ये येणारे पदार्थ सुद्धा असतात की बाबा चपाती पाहिजे भात पाहिजे भाकरी पाहिजे सोलकढी पाहिजे लोणचं पापड ह्या सगळ्या गोष्टी त्यात मग मॅनेज करून द्याव्या लागतात की बाबा ह्या मिळणार आहेत तुम्हाला एवढ्या एवढ्या बजेटमध्ये आता ते त्यांच्या बजेटमध्ये ज्याचं बसतं ते कॅटरर्स आम्ही डन करतो आणि तसंच लॉजिंगच्या बाबतीत असतं की बाबा आपली सपोज ऐंशीचा क्रु आहे तर तो ऐंशीचा क्रु कुठे राहू शकतो ॲट अ टाईम कारण ए क्रु आणि बी क्रु जे सिनियर्स असतात जे चांगल्या लेवलला काम करतात त्यांचा क्रु एका ठिकाणी राहतो आणि दुसरा क्रु एका ठिकाणी राहतो बी क्रु म्हणजे जे वर्कर्स असतात ते जे सेटींग्ज बॉइज वगैरे जे असतात आटमधले वगैरे ते ते सगळे एका ठिकाणी राहतात मग असे सगळे टीम एकत्र ठेवली जाते वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यांची ट्रान्सपोर्टेशन बघावं लागतं कारण सगळ्या गाड्या फोर व्हीलर येत नाहीत मग आपल्याकडे टेम्पो ट्रॅवल्स ॲवेलेबल असतात किंवा छोट्या गाड्या इनोवा म्हणा किंवा स्विफ्ट म्हणा डिझायर वॉटेवर ज्या मिळतात त्या गाड्या आम्ही तिथे अवेलेबल करून देतो त्यांना मग त्यांची ट्रान्सपोर्टेशन होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट असते ती परमिशन जी पोलिसांकडून घेतली जाते आणि लोकल गवर्नमेंट म्हणजे ग्रामपंचायत नगरपंचायत ज्या एरियात ती लोकेशन्स येतात त्यांची परमिशन घेतली जाते आणि ती परमिशन सबमिट केली जाते जिल्हा परिषदेला आणि तिथून मग कलेक्टर ऑफिसमधून त्याची परमिशन ग्रँटेड होऊन येतं आणि मग आम्ही शुटींगला सुरुवात करू शकतो मग ते डिपेंड आहे की किती दिवसाचं असतं त्यावरती बाकी सगळं बजेट ठरतं आणि आपल्याकडे लाईन प्रोडक्शन चालू करण्याचा हेतू हेच आहे की आपल्याकडे जे कलाकार आहेत त्यांना वाव मिळण्यासाठी मी हे काम करतो आहे आणि गेल्या काही तीन चार मुवीमध्ये माझ्याकडचे जवळपास चारशे ते साडे चारशे कलाकार काम करून झाले आहेत मुव्हीमध्ये आणि नवीन नवीन कलाकारांना चान्स देणं हाच माझा हेतू आहे